हो आम्ही वारंवार फिरायला जातो माझं सर्वात आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे काश्मीर आहे काश्मीरमध्ये दल लेख टुलीप गार्डन त्याचबरोबर सोनमर्ग आणि गुलमर्ग येथील बर्फानी अच्छादित असलेले सर्व पर्वत मनाला खूप आवडून जातात तथेल इथे चिनार वृक्ष आहे आणि स्वच्छ आणि खळखळत्या नद्या म्हणजे खूप निसर्गाचा आनंद त्या ठिकाणी मिळतो आपल्याला आणि मला हिवाळ्यामध्ये जास्त प्रवास करायला आवडते